मी म्हणजे जॉब करावया की जॉब करत आहे तर मला जी जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी गाणे म्हणते मग तर मला माझी हॉबी आहे की जी सिंग गाणे म्हणायची स एखादं म्हणजे लता मंगेशकरांसारखं गाणं म्हणून बघायची त्यांच्याझारखे ताल सूर लावायचे आणि त्यांच्यासारखे हुबेहूब कॉफी कराय आणखीन मी नेहा कक्करसारखीही कॉपी करायला बघते कसं मला ते दोघी सिंगर खूप आवडता त्यांचा आवाजही खूप छान आहे तर त्यांच्या आवाजामुळे मला ते खूप आवडतात तर मी त्यांची कॉफी करायला बगत असते तर मी म्हणजे जॉब करत असते म्हणजे माझा जॉब आहे सकाळी सात ते स पाच वाजेपर्यंत माझा जॉब आहे तर मी ब जॉबनंतर म्हणजे घरी गाणी म्हणून पाहते एकतर सकाळी गाणी म्हणून पाहते अशा प्रकारे मी गायनाचा समतोल साधतो